हां दिघे तेजश्री बोलत आहे का मी भागवत मोनिका बोलते आहे तळेगाव दीघेवरून मला माझ्या मुलासाठी काही शाळेच्या वस्तू पाहिजे होत्या पेन्सिल पेन ह लिश करून घेता का घेतली करायला पेन्सिल पेन खोडरब्बर नोटबुक पाहिजे नोटबुक पाहिजे नोटबुक कोणत्या कंपनीचा आहे कृष्ण कंपनीच्या नोटबुकची प्राईज किती आणि रफ नोटबुकची लिहिल्यानंतर पेज फुटल्या नाही पाहिजे अर कृष्णा कंपनीच्या करा चार चार कॅल्सी भेटेल का तुमच्याकडे कॅल्सी पण करा एक कोणत्या कंपनीची तुमच्याकडे हो सायंटिफिकच पाहिजे तिची किती प्राईज आहे काही कमी नाही होणार का ठीक आहे चालेल करा मग एक अंकलिपी आहे का बालभारती ती पण द्या एक मी पेन एक पेन कितीला आहे आपल्याकडे आणि जर बॉक्स घेतला तर कितीला पडेल एका बॉक्समध्ये किती पेन असतात ठीक आहे मग एक बॉक्स करा आणि अजून लहान मुलांसाठी कोणत्या वस्तू भेटतील तुमच्याकडे केचपेन आहे का कॅचपेन करा एक बॉक्स चित्रकला नोटबुक पण करा चित्रकला नोटबुकची किती प्राईज आहे ठीक आहे चालेल ती एक करा मग अजून काय काय भेटतं आहे भेटत आहे तुमच्या दुकानात चवथीचे पुस्तक आहे का तुमच्याकडे ते पण द्या मग जेवढे लागतील तेवढे आणि त्या त्या पुस्तकांवर हे पण नवनीत पण द्या आणि यांचे बिल करा ना किती होईल एवढ्या वस्तू घेतल्या मॅम काहीतरी कमी करा चांगलं व्यवस्थित बिल लावा

हो ठीक आहे नाही एवढंच भरपूर झालं आहे तुमचे तुमचं पेमेंट ऑनलाईन केलं तर चालेल हो ह्या नंबरवर करते आणि मी उद्या सकाळी तुम्ही हे बनवून ठेवा पॅक करून ठेवा वस्तू उद्या सकाळी येऊ आणि घेऊन जाईन ठीक आहे चालेल ठेऊ फोन